आमच्या नजिकच कला भांडार आहेच एक नाही तर दोन तीन आहे आणि तिथे बऱ्याच वस्तू आपल्याला आपल्या कलेला वाव देतील अशा भरपूर मिळत असतात तर माझ्या तिकडनं खरेदी करण्याच्या गोष्टी म्हणजे एकतर हे पोस्टर कलर्स घेणं किंवा ह्याची पेन्स घेणं स्केच पेन्सची पेन्स घेणं किंवा आजकाल जे क्विलिंगमुळे क्विलिंग पेपर्स ते घेणं हे या वस्तू मी तिथे खरेदी करत असते आणि हस्तकलेमध्ये म्हटलं तर सध्या तरी सध्याचं माझा आवडता छंद आहे क्विलिंग करणं त्यामुळे सध्या आवडतं साहित्य असतं की विविध रंगाच्या क्विलिंगच्या पट्ट्या घरी आणणं आणि त्याच्यातून सटासट क्विलिंगच्या वस्तू बनवणं